आमच्या परिवारामधील सदस्याची आणि कामाचे विभाजन केलेले आहे ते पुरुष असो किंवा स्त्री असो कारण की काम करायला सोपं पडते पुरुषमंडळी असतीन ते बाहेर कामाला जातात सर्व ॲवेलेबल करतात फक्त महिलांचं काम असतं ते घरामध्ये थांबणे आणि घराचं विभाजन कसं असेल म्हणजे झाडणं असतील सकाळचं झाडणं पुसणं असेल दिवापूजा असेल त्याच्यानंतर जे दुपारचं जेवण असेल त्याच्यानंतर संध्याकाळचं काही भांडेकुंडे असतील संध्याकाळचं जेवण असेल हे सर्व घरातील महिलांचं विभाजन असतं घराचं सांगायचं झालं तर आई बहीण भाऊ त्याच्यानंतर वहिनी असेल ह्यांच्या जे महिला महिला जे असतील ते त्यांचं विभाजन करून घेतात आपल्याला करण्याची शक्यता गरज पडत नाही आईचं काम असतं की सकाळचं दिवापूजा करून घेणं आणि वहिनीचं काम असं दुपारचं स्वयंपाकाचं बघणं बहिणीचं काम असतं सकाळचा आवराआवर वगैरे सर्व करून घेणे आणि राहिलं पुरुषांचा भाग तर पुरुष हा दिवसभर बाहेर कामाला जात असतो तर त्यांनी फक्त काय महत्त्वाच्या काही घरामध्ये गोष्टी लागत असतील तर ते बघणे आणि त्यांना उपलब्ध करून देणे समजा महिन्याचा किराणा महिना अखेर झाला तर किराणा संपला तर हे नवऱ्याने बघणे किंवा घरातील पुरुषाने त्या किराण्याची यादी तयार करणे आणि काय काय लागणार आहे काय नाही लागणार हे आपल्या घरातील महिलांना विचारून सर्व यादी आहे किराणा दुकानात देऊन ती सर्व उपलब्ध करणे यातून काय होतं आहे की सर्व विभाजन केल्याने आहे ना घर चालवण्यास सोपं पडतं आहे आणि कोणत्या प्रकारच्या तक्रारी किंवा काही उपलब्ध होत नाही किंवा भांडणाचा विषय येत नाही यामध्ये जर विभाजन केलेले असेल तर समजा दोन भाऊ असेल घरातील तीन महिला असतील तर हे त्यांच्या त्यांच्या महिलांचं महिलांवर सोडून दिलेलं योग्य असतं आहे त्या त्यामुळं घरामध्ये विभाजन करणं पण गरजेचं आहे आणि पुरुषांचा देखील भावाभावांमध्ये कोणताही वाद होण्याची शक्यता उमटत नाही कारण की एक भाऊ सर्व मॅनेज करतो दुसऱ्या भावाने त्याला पेमेंट देऊन टाकलं की तो सगळं विभाजन करत असतो त्याच्यामुळं शक्यतो काही वाद होण्याची शक्यता पडत नाही त्याच्यामुळं विभागणी करणे आवश्यक वाटते मला